हॅलो संदीप एजन्सी ना मी तुमच्याकडूनं दोन दिवसापूर्वी गॅ गॅस सिलेंडर नवीनच गॅस घेतलाय माझा कस्टमर आय डि आहे ए जे पाचशे एक त ह्या सिले याच्यावर सिलेंडर मला पाहिजेल आहे माझ्या घरात एक नवीन कार्यक्रम आहे अन हा सिलेंडर मी नवीनच गॅस घेतलेला आहे दोनच दिवस झाले सिलेंडर अजून यायचय नुसती एजन्स तुमच्याकडनं मला सिले शेगडी आलेली आहे पण अजून मला गॅस मिळालेला नाहीये तेव्हा मला लग ल ल लगेच्या लगेच गॅस मला मिळावा कारण म मी माझा पत्ता पण तुम्हाला देतो माझा पत्ता आहे टिंबर मार्केट कोल्हापूर तुमच्या ऑफिसपासून जवळ आहे त्यामुळे पाच मिनटामध्ये तुम्ही मला ते देऊ शकाल अन दिला तर फार बरं होईल कारण माझ्याकडं कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मला माझ्याकडे पाहुणे येणार आहे त्या पाहुण्यांबरोबर कार्यक्रम यशस्वी व्हायचां असेल तर मला गॅस लागणार आहे अन हा नवीनच घेतलेला असल्यामुळं गॅस गडबड होती मी त्या दिवशी लगेच घेऊन आलो स श शेगडी मला तिथं तुमच्या माणसानी सांगितलं की तुम्ही गेलात की मी लगेच पाठवतो पण तुही आलेला नाहीये तेव्हा मला लगेच शक्यतो गॅस आजच्या आज संध्याकाळपर्यंत पाठवा आणि मला ते गॅस लावून मला पुढचं काम मला सुरू करता येईल आणि माझं जे काई माझ्या घरचा कार्यक्रम आहे तो मला यशस्वीपणे पार पाडता येईल मला गॅस लवकरात लवकर द्या आणि तुमचा फो फोन नंबर माझा फोन नंबर पण मी तुम्हाला देतोय खाली प माझा मेल आय डी पाठवतो तुम्हाला मेल करून त्याप्रमाण मला हे गॅस लव सिलेंडरा लगेच द्यावा एवढी म तुम्हाला विनंती करतोय बाकी माझा प पत्ता आहे गिरीराज अपार्टमेंट इंबर मार्केट कोल्हापूर तुमच्या ऑफिसपासून दोन तीन मिनटाच्या अंतरावरच मं म मि राहतो त्यामुळे लगेच पाठवा विनंती